नांदेडमध्ये जास्तीत जास्त खाल्ला जाणारा पदार्थ आपण म्हणू शकतो इडली डोसा किंवा साऊथ इंडियन फूड बऱ्याच प्रमाणात खाल्लं जातं कारण नांदेड हे बॉर्डरवर आहे तमिळनाडूच्या ज्यामुळे तमिळ तमिळनाडूचे अनेक लोक नांदेडमध्ये राहतात आणि त्यांचा आहार तोच असल्यामुळे अनेक वेळा ह हे पदार्थ जास्तीत जास्त वेळा खाल्ल्या जातात नांदेडमधे नांदेडपासून हैद्रबाददेखील जवळ असल्यामुळे हैद्रबादची बिर्याणी पण खूप फेमस आहे नांदडमध्ये हैद्राबाद बिर्याणी नावानेच अनेक स्टॉल आहेत जिथे भरपूर प्रमाणात नॉन व्हेजिटेरियन लोक ब बिर्याणी खायला जातात आणि हैद्रबादची ती बिर्याणी खूप फेमस आहे जे लोक व्हेजिटेरियन नाही आहेत त्यांनी नक्कीच ती खाऊ शकतात आणि व्हेज व्हेजमध्ये पाहायला गेलं तर तुम्हाला तेच साऊथ इंडियन फूड भरपूर प्रमाणात नांदेडमध्ये उपलब्ध आहे अप्पा इडली वला वडा सांबर म्हणून आहे आईनाथची ओरिजिनल जो स्टॉल आहे तिथली पाणीपुरी झाली ती पण खूप उत्कृष्ट आहे असे अनेक स्टॉल्स आहेत घरगुती पदार्थ असं काही स्पेसिफिक सांगायला गेलं तर नांदेडमधे भरपूर प्रमाणात बालूशाही केली जाते अगदी सगळ्यांनावडणारा पदार्थ आहे रबडीवालन म्हणून नवीन स्टॉल ओपन झाला आहे तिथल्या रबडी पण सगळ्यांनी नक्की आवर्जून ट्राय कराव्यात